हॅलो हां बोला कोण बोलत आहे नमस्कार दादा नमस्कार हो कोव्हीड कोव्हीड कोरोना कोरोना कोरोनाच हां हां कालच हो पण ते आता समजायचं कसं आहे की आता मला तर दोन तीन दिवस झाले जरा खोकल्याचं जास्तच वाटत आहे हो हो हो आणि श्वासोश्वास घ्यायलाय बी त्रास होऊन राहिला आणि मला आजूबाजूची बी आमच्या इकडचे लोक जरासे खोकलले की म्हणते येयले कोरोना झाला का काय झाला तर कसं काय आहे त्याचं हा हा हा हा काळजी म्हणजे आता काय करू त्याच्यासाठी

हो का पण ते तपासून भेटते का त्याची मग फ्री आहे का ते

बरं बरं बरं मग सोबत नेलं तर चालते का कोणी

हां हां हां बरं बरं डॉक्टर साहेब मग मी काय करतो उद्या सकाळी जातो मग आणि अधीक थोडीशी काय काळजी घेऊ मग

ठीक आहे ठीक आहे साहेब धन्यवाद तुम्ही खूप चांगली माहिती दिली साहेब तुम्ही ठीक आहे ठीक आहे साहेब